मी प्रामुख्याने क्रिकेट कबड्डी यांसारखे क्रीडा सामने पाहतो ज संभाजनगर जिल्ह्यातील स्थानिक सामनांबद्दल माहिती मिळल्यास ते स्टेडियममध्ये जाऊन पाण्याचा प्रयत्न करतो अन्यथा टी व्ही यूट्यूब आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर थेत प्रक्षेपण पाहतो विषेत आय पी एल प्रो कबड्डी लीग आणि राष्ट्रीय स्पर्धा पाहायला मला आवडतात मित्रांसोबत सामने पाहण्याचा आनंद वेगळाच असतो त्या मुळे मोठे सामने एकत्र पाहातो आ अशा वेळी क्रिकेट किंवा कबड्डी मॅचेस दरम्यान चर्चा सत्रं जल्लोष आणि खेळाडूंच्या कामगिरीवर चर्चा करण्याचा आनंद घेतो